अरे हॅलो महेशदा कसा आहेस बरा आहेस ना जेवण वगैरे हां हां आजी कशी आहे मम्मी वगैरे त्यांनी नाही नाही यायलोय मी गाडीत आहे निघालो सध्या गाडीत आहे बसलो आहे बसलो आहे काय प्रॉब्लेम नाही बाकी सगळी आहेत ना घरातली बरी बरं हां हां हां हां जेवण नाही माझं झालं की तुझं बरं बरं अरे ऐक ना एक प्रॉब्लेम होतं यार अरे मी ट्रेनमध्ये बसलो आहे पण ते काय आहे त्याचं माझी लोकेशन कुठं आलं आहे ते काय कळना झालं आहे मला काय करायचं जरा मला सांगतोस काय नाही नाही ट्रेनमध्ये मी कसं मिरजेत बसलो आहे आणि ते आता पुण्यात यायलोय म्हटल्यावर आता कसं कसं काय ते माझे आता मी कधी यूज केलं नाही मोबाईलवर मोबाईलमध्ये इथून बघितलं ऐकलं आहे दुसऱ्यांचं पण मी कधी यूज केलो नाही नाही ते माझ्या मित्रांच्या इथे बघितलं आहे मी मला मी म्हणजे मी कधी पहिल्यांदा आलो आहे तुमच्या घरी म्हटल्यावर आता कसं आहे ट्रेनमध्ये तर सध्या बसली मिरजपासून मी हललोय म्हणजे गाडी पुढं चालल्या हां हां हां हां बरं बरं बरं तू हां तू मग कुठला एप म्हणालास वेअर इज माय ट्रेन बरं ट्रेन गाडी नंबर सतरा पाचशे अठ्ठ्याहत्तर हां मी जे बसलो आहे तिथं त्या टिकीट वगैरे सगळं काढलं आहे काय प्रॉब्लेम नाही मला फक्त म्हणजे मी कुठं आहे सध्या आणि कितीपर्यंत पोहोचेन हे जरामुळं मला मला माहिती करून सांगितलंस तर बरं होईल सध्या माझ्याकडे ते काहीच नाही आहे मी हां ते ॲप मी डाउनलोड करतो सोड पण मला त्यातलं माहिती नको काय तू म्हणजे मला सांग की जरा कसं आहे काय ट्रेन कुठं आहे ते हां मी ट्रेन नंबर सांगू काय नाही गाडी नंबर काय गाडीच नाव माझं ह्या आहे बघ कोयना एक्सप्रेस ते कोल्हापूर होऊन ते नेते आहे सगळं पुढे नाही ती दुपारची असते रे दादा त्यामुळे त्या गाडीतून आलो मी दुसऱ्या त्या हां हे सा कसं सातला असते आणि लगेच बारा एकपर्यंत तिथं पुण्यात पोचवते म्हणून ह्या गाडीतूनच आलो आहे त्या गाडीतून नाही आलो बरं बरं ते ह्या गाडीचं एवढं चेक कर आणि मला सांग कसं आहे काय काय कितीपर्यंत पोहोचेल मी आणि तिथं आल्यावर मी उतरू कुठं आणि तिथं मला पिकअप कसं करणार तेही सांग बरं बाकी सगळी घरातली आहेत ना बरं काय प्रॉब्लेम वगैरे नाही अरे आल्यावर काय आपण फिरायचंच आहे बघायचं आहे सगळं काय विषय नाही चालते चालते हे मला तेवढं सांग माहिती करून कसं आहे काय आहे मला कॉल कर तू सगळं बघितल्यावर नाहीतर आता बघ आणि मला सांग मी कुठं आहे कुठंपर्यंत आलो आहे कुठे यायचं आहे चालत आहे चालत आहे चालत आहे काय प्रॉब्लेम नाही चालत आहे चालत आहे कुठंपर्यंत आली सध्या गाडी साताराच्या अलीकडे आहे साताऱ्यात तरी किती मिनटात पोहोचल आ पाऊण तास ओके ओके ओके चालेल ते असंच बघून सांगत जा व तिथं आल्यावर मला शिकव कसं आहे काय आहे

अरे नाही रे येत नाही म्हणजे ते बघायला न यायला नको काय मला परत इकडं नेक्स्ट टाईम इकडे येताना माझं मला ब मी माझं मीच येतो काय तू काय पुन्हा कॉल लावायची काय गरज येत नाही तुला ओक चालते चालते येतो मग आल्यावर तिथं उतरल्यावर कॉल करतो मी पुणेमध्ये रेल्वे स्टेशनपाशी आल्यावर मी कॉल करतो उतरल्यावर कॉल करतो ये मला न्यायला ओके ओके चालते आहे ठेवू काय